हॅलो हां नमश्कार सर ओके बोला सर बरं बरं सर हा नंबर कोणी दिला तुम्हाला सर

बरं बरं सर अॅग्रो टुरिजम आता हे नवीनच एक पर्यटनाचं म्हणजे सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या पूर्ण देशामध्ये म्हणा अॅग्रो टुरिजम म्हणजे शेतीबद्दल जे काही माहिती असते जे शक्यतो काय असते की शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना तिची माहिती नसते आणि त्यामुळे त्या नॉलेजपासून ते दूर असतात पण अॅग्रो टुरिजम हे एक फॅसिलिटी प्रोवाईट करते एक सुविधा प्रोवाईट करते आपल्या लोकांना किंवा जेणेकरून तिथे गेल्यानंतर हां बोला सर

हो हो हो बरोबर सर कारण कसं असतं की आता तुम्ही एक इथे गेस्त म्हणून जर आले तुम्ही तर तो शेतकरी अॅज अ शेतकरी म्हणून तो तुम्हाला तिथे तुम्हाला तुमचे स्वागत करणार त्यानंतर शेतामध्ये जे काई फ्रेश जे व्हेजिटेबल म्हणजे जे काही भा फळे भाज्या असतात त्या तुम्हाला प्रोव्हाईट करतात नंतर एक देशी टाईपचा जो काही आस्वाद असतो आपल्या अन्नाचा तो तुम्हाला घेता येतो त्याच्यानंतर बैलगाड्यामध्ये बसणे त्याच्यानंतर शेतात फिरणे आहे ना या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे अनुभव घेता येतात आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी अॅग्रो टुरिजम आहे कोल्हापूरच्या म्हणजे कोल्हापूर पुणे मुंबई याठिकाणी बरेच असे शेतकरी आहेत जे अॅग्रो टुरिजम फॉलो करतात त्याचबरोबर विदर्भामध्येही वेदनंदिनी म्हणून आहे आणि हे चांगले चांगले स्थळं आहे जिथे आपण नक्की जायला पाहिजे किंवा आपला जे काही मुलं आहेत समजा मुलं किंवा पूर्ण परिवारासहित आपण तिथे जाऊ शकतो आणि त्याप्रमाणे थोडी फी देऊन आपण तो आनंद त्याठिकाणी घेऊ शकतो ओके सर ओके सर थॅंक्यू धन्यवाद